आता आमच्या गावात कोणाचा अवयव किंवा काही फ्रॅक्चर झालं तर तिथे आधी गावातल्या जे डॉक्टर आहे त्यांच्याकडनं सोयसुविधा किंवा उपचार केले जातात आधी तर तिकडं दाखवलं जातं की आधी जास्त कॉम्प्लिकेटेड आहे जास्त झालं आहे का कमी आहे त्यावर आधी ते विचार करतात डॉक्टर जास्त असेल तर कुठल्या मोठ्या शहरात ते पाठवतात असं करून मग ते उपचारपद्धती आत्ता सुरू आहे